मला एक स्मार्टफोन खरेदी करायचा आहे आणि माझ्याकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे विवो स्मार्टफोन आणि दुसरा म्हणजे ओपो स्मार्टफोन ओपो स्मार्टफोन हा प्रिमियम स्मार्टफोन आहे आणि त्यामध्ये उत्कृष्ट प्रकारचा त्याचा ॲमोलेड डिस्प्ले आहे त्याचे प्रोसेसर एकदम शक्तिशाली आहे त्याचा कॅमेरा म्हणजे एकदम उत्तम बाकी सर्व स्मार्टफोनपेक्षा त्याचा कॅमेरा सर्वात उत्तम प्रकारचा आहे प्र त्याची प्रिमियम बिल्ट क्वालिटी आहे आणि जलद चार्जिंगकरिता स्मार्टफोनमध्ये सोय आहे तो स्मार्टफोन जास्त गरम होत होत नाही तुम्ही काही जरी काम किंवा एकाच वेळी भरपूर कामदेखील ओपो स्मार्टफोनमध्ये केले तरीही ओपो स्मार्टफोन हा गरम होत नाही नेहमी थंड थंड राहतो आणि जलद चार्जिंग असल्यामुळे चार्जिंग संपायचादेखील प्रश्न येत नाही तसेच प्रत्येक गोष्टीचे तोटेदेखील असतात तसेच ओपो स्मार्टफोन ची किंमत ही विवो स्मार्टफोनपेक्षा जास्त आहे आणि विवो स्मार्टफोनमध्ये बघायला गेलं तर विवो स्मार्टफोन हा ओपो स्मार्टफोनपेक्षा कमी किमतीचा आहे त्याची पाच हजार एम एच ची बॅटरी असल्यामुळे लाईफ चांगली मिळते आणि डिझाईन हलके व तो कमी किमतीचा आहे त्याचेदखील तोटे बघायला गेले तर डिस्प्लेची गुणवत्ता ओपो स्मार्टफोनपेक्षा कमी आहे कार्यक्षमता ओपो स्मार्टफोनपेक्षा कमी आहे निष्कर्ष जर आपण दोन्ही स्मार्टफोनमध्ये घ्यायचा म्हटलं तर तुम्हाला चांगला कॅमेरा उत्तम चार्जिंगची सोय पाहिजे असणं आणि चांगला डिस्प्ले हवा असेल तर तुम्ही ओपो स्मार्टफोन घेऊ शकता आणि कमी किमतीमध्ये ठीकठाक काम तुमचे असेल तर तुम्ही विवो स्मार्टफोनकडेदखील बघू शकता